हॅलो अं कपड्यांच्या दुकानांमधून अ रामभाऊ बोलताहेत का अं सर नमश्कार अं मी सरिता बोलते आहे अं मला की नी हा तर आता की नी दिवाळी येऊन राहलेली आहे तरं दिवाळी निमित्त मला काही साड्या आणि ड्रेसेस खरीदी करायच्या होत्या तर तुमच्याकडे अं साड्या आहेत का कुठल्या कुठल्या कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत हं अच्छा अं पैठणी जी आहे ती काय रेंजमध्ये आहे आपल्याकडे

अच्छा आणि आपल्याकडे सिल्कमध्ये आहे का काही साड्या अं तर त्या पण मला हव्या आहेत सिल्कमध्ये पण साड्या अं तर सिल्कमधल्या मला ए कमीतकमी दोन साड्या लागतील आणि पैठणी मधली एक साडी लागेल आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अं ड्रेस मटेरियल किंवा ड्रेसेस आहेत का

अं कॉटनमध्ये आहेत का आपल्याकडे ड्रेसेस अच्छा अं तर मला की नै कॉटन व्हरायटी मधले की नै तुमच्याकडे जे ड्रेसेस असेल तर मला ते पाठवाल अं त्यामधून मी काही ड्रेसेस सिलेक्ट करून तुम्हाला सांगेल अं मला दोन ते तीन ड्रेसेस हवे आहेत त्यामध्ये आणि मला डेली वेजेससाठी हवे आहेत आणि साड्या जे आहेत मला त्या दीपावलीसाठी हव्या आहेत तर हे मला कधीपर्यंत भेटू शकतील ओके सर चालेल चालेल चालेल ठीकए सर धन्यवाद सर